यवतमाळ जिल्ह्यामध्ये प्रवास करण्यासाठी बस सेवा आहे बस सेवा चांगली आहे ट्रॅव्हल्स बऱ्यापैकी उपलब्ध असतात यवतमाळ ते वर्धा वगैरे ए सी बसेस आहेत ए सी ट्रॅव्हल्स कन्टिन्यूअस असतात रेल्वे स्टेशन म्हटलं तर रेल्वे स्टेशन जवळपास यवतमाळ मध्ये रेल्वे स्टेशन नाही आहे ट्रेन पकडण्यासाठी एक तर पुलगावला जायला लागतं ते जवळ जवळ चाळीस पंचेचाळीस किलोमीटर लांब आहे धामणगाव पण जवळ जवळ तेवढंच पडतं चाळीस पंचेचाळीस किलोमीटर आणि दुसरं म्हटलं तर वर्धा वर्धा जवळ जवळ एक साठ पासष्ट किलोमीटरच्या आसपास येईल तर ट्रेन प प पकडण्यासाठी पण लोकांना बसनेच ट्रॅव्हल करायला लागतं बसेस स्वच्छ असतात फ्रिक्वेंसी पण चांगली आहे रस्ते तेवढे चांगले नाही आहेत जर आपण गावामध्ये जायचं म्हटलं तर तरी पण आता ते समृद्धी हायवेने जोडण्याचा प्रयत्न केला आहे समृद्धी हायवे वगैरे रोड आता जरा हळू हळू सुधारत आहेत तरी खेड्यापाड्यांमध्ये आता जसं यवतमाळवरून नेरमार्गे जर आपल्याला जायचे असेल तर तो रस्ता एवढा खराब आहे म्हणजे अक्षरशः हड हाडांची चाळण होते तर रस्ते अजूनही एवढे चांगले नाही आहेत ते त्याच्यावर पण काम चालू आहे आणि ते रस्ते सुधारावे असं वाटतं मला परवडणा एस बस सेवा वगैरे परवडणाजोगी आहे महिलांना तर आता पूर्ण महाराष्ट्रमध्येच पन्नास टक्के सवलत आहे आणि म्हणजे साध्या बसेस पण आहे ए सी बसेस पण आहेत त्यामुळे ते लोकांना परवडतात स्वच्छते बाबतीत अजूनही थोडीफार काळजी घेतली पाहिजे लोकांनीच कारण जे प्रवासी का ट्रॅव्हल करतात तेच घाण पण करतात आणि ते स्वच्छ करण्याची एवढी महाराष्ट्र शासनाच्या ज्या गाड्या आहेत त्याच्यामध्ये तेवढी सेवा अजूनही नीट नाही आहे म्हणजे त्यांचं एकतर ते पूर्ण दिवस संपल्यानंतरच साफ होतं मध्ये कुठे साफ करण्याची अशी व्यवस्था नाही आहे जसं आपण रेल्वेमध्ये बघतो की रेल्वे काही जंक्शन्सला तिकडचे त्या रेल्वेमधील ट्रेन टॉयलेट्स वगैरे स्वच्छ करण्याची व्यवस्था असते तशी व्यवस्था इथे बसेससाठी नाही आहे लांबच्या रूटला पण ते मध्ये असं कुठं थांबून ते स्वच्छ करून पुन्हा प्रवासी बसतील अशी व्यवस्था नाही आहे ते ती केली पाहिजे असं मला वाटतं